हो इंडियन आयडल हाच मुळात रिॲलिटी शो बघण्याची जी सुरवात झाली माझी ती त्याच शोपासून झालेली आहे लहानपणी माझ्या तो शो मी पाहिला आणि याचा जो विनर होता अभिजित सावंत त्यानं खूप प्रभाव पाडला माझ्यावर पॉप संगीत म्हणा त्यानं जी मोहब्बते लूटाऊंगा ही त्याचं जे गाणं प्रसिद्ध झालं त्या गाण्यानं खूप प्रभाव पाडला माझ्यावर आणि मग तेव्हापासूनच गायनामध्ये आवड म्हणा किंवा अजून रुची तयार झाली आणि मग मी गाणं म्हणायला किंवा माझा छंद जोपासायला अजून सुरुवात किंवा तयारी अजून जास्त केली आणि खूप प्रभाव पाडला इंडियन आयडलसारख्या शोनं आणि मला वाटतं की असे रिॲलिटी शो आले पाहिजेत आणि ते खरंच रियल पाहिजेत जसं इंडियन आयडलचं पहिलं सीजन होतं जे ते स रियल होतं तसेच रियल पाहिजेत मला जेणेकरून अजून तरुण किंवा लहानपणापासूनच चांगला परिणाम होईल आपल्या मनावर आणि चांगल्या नवीननवीन गोष्टी आपण शिकू